मी चित्र काळायसाटी मी एकाद्या म मयलेचं चित्र काळायचं असतं तर ती मयला माज्या डोळ्यासमोर असी संकल्पना करते की ही माय माज्या डोळ्यासमोर उभी आय आनि तिचं चित्र काळते पयले तिचं डोक्याचे केस काडते वरतून केस काडते नंतर मग चेहरा करते चेयऱ्यावरनं नाक डोडे चवन तोन हनवटी कान सर्व काडते नंतर हात काडून पूर्न तिचे शरीर काडते दोन हात तिच्या अंगातील कपडे आनि खाली नंतर मंग कमरेचा आकार पाय तळपाय सर्व असं करून पूर्न चित्र तयार करते नंतर मग ते कपड्याचा कलर वेगळा शरीराचा कलर वेगडा असा करून डोक्याचा कलर वेगवेगळे कलर भरून अशी ती महिला हुबेहूब उबीयं आहे असं दं चित्र तयार करते